हॅलो सर आय आर सी टी सी हो मी नुकताच आता मुंबईवरनं अमरावतीला प्रवास केला तर मला तुमच्या अंबा एक्सप्रेसबद्दल प्रतिक्रिया द्यायची होती म्हणजे हो सकारात्मकच प्रतिक्रिया द्यायची होती कारण ह्यापूर्वी मी सहा महिन्यापूर्वी प्रवास केला होता तेव्हा मला वाटलं नव्हतं की आपल्या रेल्वे सुविधांमध्ये इतक्या सकारात्मक बदल होईल आता पूर्वीपेक्षा ट्रेन खूप स्वच्छ आहे पाण्याची पण सुविधा चांगल्या पद्धतीनी उपलब्ध आहे जरी बारा तासाचा प्रवास असला तरी बारा तासाच्या प्रवासासाठीसुद्धा ज्या प लांबपल्ल्याच्या ट्रेन असतात त्याप्रमाणे त्यामध्ये सुविधा देतात खरंच सर तुमचं काम हे कौतुकास्पद आहे तुमचं तुमच्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि रेल्वे विभाग किंबहुना आय आर सी टी सी या पुढेही असंच काम करत राहो या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद सर